मी जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा प्रत्येक भांडे अव्हेलेबल पाहिजे आणि तसंच आ जर आपण भाजी करतो म्हटलं तर भाजीसाठी कढईसुद्धा अव्हेलेबल पाहिजे आणि नॉनस्टिकच्या आपण कढईत जर केलं तर त्यामध्ये लवकर जळून जाते आणि तसंच जर लोखंडाच्या कढईत केलं तर त्यातलं जेवण व पण छान राहते आणि खूप लोक पण आपलं लोखंडाचीच कढई ही जी यूज करतात आणि त्यानंतर ते अन्न साठवून ठेवण्यासाठी छ छोटं कटोरं आणि गंजुलीसुद्धा लागेल आणि त्यातली भाजी काढायसाठी आणि तसेच जर आपण ताक वगैरेच केलं तर त्याच्यासाठी जग सुद्धा लागेल आणि छोटं भांडंसुद्धा लागेल आणि आपण जेवण करण्यासाठी ताट वाटी प्लेट चम्मच ग्लास असेसुद्धा लागेल आणि पुडी करण्यासाठी पुडी पाट आणि लाटणं सुद्धा लागेल